निश्चितच बागकाम हा आमचा छंद आहे आणि ह्या बागकामातून आम्ही खऱ्या अर्थान उत्पन्चा स्रोत आमच्या साठी आम्ही तयार करून ठेवलेलं आहेत खरं सांगायचं म्हटलं तर फुलं फळं यांची आवड असताना आम्ही जी काही बागकाम करत असतो तो छंद जोपत असतो त्याच्यातून आम्हाला जी काही फुलं येतात किंवा जी काई फळं येतात ती फळं आम्ही आम्ही स्वतसाठी खातोच खातो किंवा जी फुलं आहे त आममी स्वतासाठी वापरतो पण जी राहिली जी फुलं असतात किंवा फळं असतात ती आम्ही बाजारमध्ये घेऊन ते विकून त्याच्यातून आम्हाला जी काही मिळणारी कमाई जी असते त्या कमाईतूनसुद्धा आम्ही आमच्या उदरनिर्वाहाचं काम आम्ही खऱ्या अर्थानं करत असतो आणि निश्चितच बागकाम करत असतानासुद्धा आपण आपली जी कमाई असते ती कमाई ठेवून आपल्या उदरनिर्वाहाचा काम आपण करतो आणि शंभर टक्के कोणीही हे काम चांगल्या पद्धतीने करू शकेल यात माझ्या मनात अजिबात शंका नाही म्हणून बागकाम हा आपला खऱ्या अर्थानं छंद म्हणून जोपासला तर छंदा बरोबर आपल्या उत्पनाचं स्रोत देखील तयार होतो आणि आपण आपलं उदरनिर्वाहाचं काम यातून करत असतो आणि पाहिजे त्या सुविधा आपण आपल्यासाठी आणि अजून बागकाम करण्यासाठी आपल्याला पाहिजे ते उत्पन्न जर मिळालं तर निश्चितच आपण तेवढं देऊन तेवढं उत्पन्न आपण निशिचीतच तिथून घेत असतो म्हणून बागकाम हा छंद आपण एक आनंद म्हणून जोपासला तर निश्चित आपलं चांगलं काम होतं